हा कृष्णापूर आखाडा बाळापूर तालुका कडून जिल्हा हिंगोली इथे महादेवाचे मंदिर आहे आणि त्या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये रात्री अकरापासून ते स संध्याकाळच्या सोमवारी संध्याकाळी सहापर्यंत लोकांचा गल्ला असतो तिथे बेल वाहण्याचा कार्यक्रम होतो आणि चिंतामणीचा एक महादेव आहे आहे तिथे आणि जे आपल्या मनामध्ये जी भावना आहे तिच्याला हात लावल्या तो उजवी कडून डावीकडं फिरत असतो असे महादेवाचे मंदिर कृष्णापूर महादेवीचा आहे दरवर्षी म बार्शीला तिथे यात्रा भरते आणि जवळपासचे सर्व गावातून लोक यात्रे करता येतात असे हे ठिकाण महादवाचे तसेच तिथून जवळचं एक पोतळा पवित एक महादेवाचं मंदिर आहे तिथे पण आमल्या वारसेला यात्रा भरते तिथे मोठ्या प्रमाणे महाप्रसादाचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यातून बरेचसे लोक दर्शनाला येतात आता नवस वगैरे बोलून नवसही फेडतात महाप्रसाद वाटण्याकरता गल्लाही भरपूर होतो लग्नकार्य करण्याकरता मोठा सभामंडप आहे